हं बोला

हो ना बोला हा विचार ना मग डाळ आणायची डाळ आणल्यानंतर ती निस निसायची नंतर मी ती धुवायची अशी पाण्यानं आणि मग ती कुकरमध्ये लावायची तीन तीन चार शिट्ट्या होऊ द्यायच्या ती काढायची ती मग ती मिक्सरातून काढायची नंतर मग त्याच्यात स् ती काढली की त्याच्यात साखर टाकायची साखर काढली की ती त्याच्यात ते हे करायचं ते वाटायची मग साखर टाकली की नंतर मग ते हे करायचं ते थंड व्हायला ठेऊन द्यायचं मग कणी हे कणिक गाळायची मग त्याचा आटा तयार करायचा मग त्याच्या पोळ्या तयार करायच्या ते आमरस करायचा ना त्याच्यासोबत नाही तर मग दुधासोबत अशीच करायची पुरणाची पोळी